भारतामधे बरेच धार्मिक स्थळे आहेत त्यामधे कन्याकुमारीम येथील तसेच बद्रिनाथ येथील आ मंदिर आहे वैष्णोदेवीचं मंदिर आहे भारतमधे बरेच अशी धार्मिक स्थळे आहे तेथे भारतातील लोक अति भावूकपणे तिथे भेटी देतात प्रत्येक ज जसे जसे धार्मिक स्थळे भारतामधे आहेत तसेच धार्मिक स्थळामधे धार्मिक क्षेत्रामधे त्या धार्मिक क्षेत्रामधे विविध परंपरा आपल्याला पाहायला मिळतात त्यामधे विविध सण उत्सव साजरे होताना आपल्याला पाहायला मिळतात तसेच महाराष्ट्रामधील यवतमाळ जिल्ह्यामधे एक पोहरादेवी असं स्थळ आहे तिथे धार्मिक ते धार्मिक मंदिर आहे लोकांसाठी आणि तिथे बरेचसे उत्सव साजरे होतात त्यामधे हा उत्सव बंजारा लोकांसाठी फार म मोठा मानला जातो बंजारा लोक धार्मिक स्थळ त्यांचा उत्सव ज्या वेळेस साजरा करतात त्या वेळेस बक बकऱ्या म्हणजे बकऱ्याचं तिथे तिथे त्याचा त्याचा प्रसाद म्हणून तिथे चढवला जातो बकऱ्याचा बळी दिला जातो यालाच तेथील लोक देवा आपल्याला पावतो अशी त्यांची समजूत असते